रनिंगला जातानी माझी एक मैत्रीण खूप खूपच जास्त मये तिला ते वेट जास्त असल्यामुळे तिला जास्त रनिंग करता येत नाही धावता नाही येत जास्त तर ती खूप स्लो खूप स्लो धावते खूप स्लो धावते त्याच्यामुळे ती नेहमी तिचं खूप हसायला येते खूप हसायला येते तिच्या तिच्यामुळे तिच्या गो तिच्या तिच्या धाव धावने तिचं हळूहळू धावणे तिच्या गोष्टीचं नेहमी हसायला येतं ते आम्ही धावत असलं की आम्हाला धावा हसवते तेच्यामुळं तिच्या तिच्या गोष्टीचं खूप हसायला येते हेच गोष्ट आम्ही म्हणजे कधी मिस नाही होऊ शकत म्हणजे तेच गोष्ट नेहमीनेहमी आठवत असते असं रनिंगला नेहमीनेहमी गेलं की तिचीच गोष्ट आठवली की हसायला येतं बस